यवतमाळ जिल्ह्यात क्रीडा संकुलन व सांस्कृतिक कार्यक्रम

मैदानं उद्याने हे पण आहे व ते शु शुल्क आहे आणि काही क्रीडा संकुलन वगैरे आहेत त्या नि शुल्क आहेत